मी माझ्या इयरबड्सबद्दल रिव्ह्यू देते आहे की मी मा नूर एपिक्स नावाच्या कंपनीकडून एक इयरबड घेतले होते साधारण तीन महिन्यापूर्वी आणि ते काही फार चांगले नाही आहेत त्यात बिलकुल चांगला आवाज येत नाही जो जो आवाज येतो तो सुुद्धा एक पाच मिनिट नंतर येतो व्यवस्थित फोन होत नाही व्हिडिओ कॉलमध्ये पण व्यवस्थित देत नाहीत जे कंटेंट बघत असतो त्याचासुद्धा नीट आवाज येत नाही मध्येमध्ये खरखर येते नुसती कधी कधी चार्जिंग जेव्हा लावलेलं असतं तेव्हाच ते चालतं जेव्हा काढलं तेव्हा नाही चालत जर का चार्जिंग शंभर टक्के असेल तरच ते चालतं ऐंशी टक्केपर्यंत जरी आलं तरी ते लगेच स्विच ऑफ होऊन जातं जेव्हा जेव्हा मी ते इयरबड्स काढते त्या बॉक्समधून तेव्हा ते नीट चालतच नाहीत ती डबी जर का चार्ज असेल तरच ते चालतात जर थोडी पण कमी असेल तर ते चालत नाही डायरेक्ट पॉवर ऑफ होऊन जातं जोपर्यंत ते त्या डबीत असतात तोपर्यंतच ते सुरू राहतात त्यामुळे मला काही ते ऐकताही येत नाही नीट काही बघताही येत नाही नीट कुठं बाहेर गेलं तर मग माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत